जे पाणी स्वच्छ असेल ते शुद्ध असेल असं नाही हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे कारण पाणी स्वच्छ आहे पण त्यात रोगजंतू नक्की नाहीत हे आपण अधिकृतपणे सांगू शकत नाही पण जे शुद्ध पाणी आहे ते मात्र स्वच्छ आहे असेल आणि शुद्ध आहे असेल ते प्यायच्या लागीचं आहे वापरासाठी चांगलं आहे फिल्टर करायसाठी आता सगळे नवीन नवीन ते साधनं आलेली आहेत पण घरात काही उपाय आपण करू शकतो शुद्ध पाण्यासाठी आणि सर्वात खात्रीचा आणि सोपा सगळ्यांना परवडणारा साधा सोपा उपाय म्हणजे पाणी उकळून गार करून पिणे हे निर्धोक आणि निर्जंतुक दोन्ही होतं आहे पण नुसतं पाणी स्वच्छ आहे म्हणून पिणं किंवा त्याचा वापर करणं हा धोकादायक होऊ शकतो बऱ्याचदा पूर्वी काय नदीचं पाणी आम्ही आणत असू त्यावेळेला ते स्वच्छ असायचं पण शुद्ध नसावं असं वाटायचं मग आम्ही त्यात घरगुती उपाय काही करायचो पावसाळ्यात नदीचं पाणी आणलं तर ते आम्ही भरून ठेवत होतो काही वेळ भरून ठेवलं संथ झालं त्यातला जो गाळ आहे जी माती आहे ती खाली तळाला बसायचे आणि वरचंच पाणी आम्ही ओतून काढून घ्यायचं खालचं फेकून द्यायचं तरीही ते श स्वच्छ व्हायचं पण शुद्ध व्हायचं नाही म्हणताना त्यासाठी आम्ही काय करतो त्यात तुरटी फिरवणे तुरटीचा खडा घ्यायचा आणि तो फिरवायचा पाण्यात काही प्रमाणात पाणी ते शुद्ध व्हायचं पण निर्धोक होयतंच असं काय मला वाटत नव्हतं त्यावेळेलाही त्यामुळे सगळ्यात उपाय हाच आहे की पाणी उकळणे थंड करणे आणि पिणे हा सगळ्यात चांगला पाणी शुद्ध आणि फिल्टर करण्याचा उपाय असं माला तरी वाटतं आहे त्या दृष्टीनं प्रत्येकानं करावं पण आता हल्ली काय वेगवेगळ्या कंपन्यांचे फिल्टर आहेत सगळं आहे त्यामुळं तो भाग जरा आता वेगळा आहे पण त्याचेही काही दुष्परिणाम व्हायला लागले आहेत कोणाला थायरॉईडचा त्रास होतो आहे त्यामुळं मग जे आपल्याला पाहिजेत काही घटक ते पण निघून जाताना दिसत आहेत त्यामुळे तो ही एक प्रकारे त्रास आहेच म्हणून त्यासाठी आपण हे घरगुती उपाय केले तर अधिक चांगलं आहे गा पूर्वी गाळून घेत होते पाणी चार पदरी कापड म्हणजे एकाही कापडाची घडी करायची आणि त्या घडीतनं पाणी गाळून घ्यायचं असं आपण करत होतो आणि पाणी शुद्ध करून स्वच्छ पाण्यापेक्षा शुद्ध पाणी महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आपल्याला काही होणार नाही